तर आत्ताची जी पिढी आहे त्या पिढीमध्ये पिढीमध्ये जे जे अकॅडेमिकचा जो अभ्यास असतो तो भरपूर प्रमाणे वाढलेला आहे आणि जे बारकी बारकी जे विद्यार्थी असतात जे वन टू टेन स्टँडर्डमध्ये शिकतात त्यांचे जे पॅरेंट्स आहेत त्यांना ह्यांच्यावरही प्रेशर असते त्यामुळे ते आपण चांगला आपला जो परफॉर्मन्स आहे तो देण्यासाठी खेळ हे विसरून जातात आणि फक्त आनि फक्त अभ्यासालाच महत्त्व देतात आणि कित्येक आणि कित्येक वेळ अभ्यासच करतात हे अत्यंत चुकीचं आहे सरकारने आपला जो अकॅडेमिक इयरचा जो सिलेबस आहे त्यामध्ये खेळालाही तितकंच महत्त्व दिलं पाहिजे कारण खेळ हे श आपल्या शारीरिक आजारांना दूर करते आणि आपल्याला जो मानसिक तणाव असतो तोही दूर होतो खेळामुळं आपण आपल्याच आपल्या मित्रामित्रात चेष्टामस्करी ह होतच राहते जेणेकरून आपण पूर्ण मोकळ्यापणाने हसूही शकतोय एकामेकासोबत मस्करी चेष्टा बोलूही शकतोय का आपल्याला जे आपली जी आतमधली जे फीलींग्स आहेत ते पण शेअर करू शकतोय एकदम निवांतपणे आपला क्षण आहे जो खेळानुसार आपण आपल्या मित्रांसोबत किंवा कोणासोबतही व्यक्त करू शकतो आहे कारण त्यामुळे खेळ हा खेळलाच पाहिजे आनि खेळ हे आपल्या आयुष्यात एकदम चांगल्या प्रकारे योग आरोग्यात आपले योगदान करते कारण जेवढा आपण खेळ खेळत जाऊ तेवढा आपलं आपली जी फिटनेस आहे ती चांगली होत जाते आपली जे आयुष्याची जी क्षमता आहे ती वाढत जाते आपण चांगले एक आरोग्यदायी आणि बिनाआजाराचं एक आयुष्य जगू शकतो पण आजकाल ते खेळाला प्राधान्य देत नाही ते अत्यंत चुकीचं आहे कारण येणाऱ्या पिढीला जर आदर जर बिनाआरोग्यदाई जीवनच बिनाआरोग्य बिन नीना आजारी आरोग्यदायी जीवन जगायचं असेल तर खेळ हा खेळलाच पाहिजे आणि आपली जी स्किल आहे आणि आपली जी मित्रांबरोबरची खेळामधली जी चेष्टामस्करी आहे ती पारंपरिकतेनं चालू ठेवलीच पाहिजे ज्याणेकरून आपण आपलं शरीर हे चांगलं राहील आणि आपल्याला मानसिक तणावापासून मानसिक तणावापासून आपल्याला सुटकाही मिळेल ज्याणेकरून आपण डिप्रेशन बी पी ब्लड प्रेशर कॅन्सर ह्या अशी जी घातक आजार आहेत त्यापासून दूर राहू आणि आपले आरोग्य एकदम चांगले जाईल आणि आपण चांगले एक जीवन जगू आणि या संसारात क्रिकेट ज अनेक खेळ आहेत क्रिकेट फुटबॉल टेनिस बॅडमिंटन हे खेळ प्रत्येकाने खेळलेच पाहिजे प्रत्येकाला त्याची आवड असलीच पाहिजे त्यामुळे प्रत्येकाने हे खेळ खेळलेच पाहिजे धन्यवाद